आम्ही दोन तीन दिवसा पहिले जीन्स ऑर्डर केले होते ऑनलाइन तर जे तेव्हा आले ना तर ते म्हणजे त्यांची क्वालिटी तर खूप छान आहे फिटिंग छान आहे त्याची आणि कपडा पण छान आहे म्हणजे घातल्यावर कसं इचिंग वगैरे नाही होत आणि टाईट पण नाही आहे मी माझा साईज मागवला होता तीस आणि छान लाँग लेंथ आहे तो पूर्ण पायापर्यंत होते असं नाही आहे की वर होते मी त्याला घालून ना तर बघ बघितले बसून पण पाहिले तर असं वाटलं नाही की हा खूप टाईट आहे म्हणून आणि छान ब्रँडचा आहे तो रोस्टरचा आहे तर त्याची स्टिचिंग वगैरे पण खूप छान आहे म्हणजे इकडून तिकडून कुठनं वाटली नाही आणि कलर कसा ब्लॅक आणि मी ग्रे मागवला होता तर कलर पण म्हणजे एक वॉश झाला आहे त्यांचा पण कलर असा उडाला नाही आहे आणि असा फेट नाही झाला आहे आणि कंफर्टेबल तर खूपच आहे आणि कपडा तर खूपच सॉफ्ट आहे तर मला छान वाटला तो प्रोडक्ट आणि मी आणि मला असं वाटत आहे की मी आणखी त्या ब्रँडचे मागवीन समोर घालायसाठी जीन्स